नमस्कार मी अश्विनी भोज मी आज काही तरुण आजच्या तरुण पिढीबद्दल थोडेसे सांगू इच्छिते आजची तरुण पिढी म्हणजे खूप जागरूक झालेली आहे टी व्ही मोबाईल इंटरनेट या काळात आजच्या तरुण पिढीमध्ये खूप बदल झालेला आहे त्यांनी ह त्यांच्या वेगवेगळ्या विचारसरणीनुसार आपला देश घडत असतो हे हे नक्कीच सिद्ध केले आहे आपली सांस्कृतिक पद्धत पद्धतीचे तंतोतंत पालन करणे हे त्यांनी आवश्यक ठरलेले आहे पुढील पिढी म्हणजे आपले देशाचे भवितव्यच आहे तरुण पिढींनी तरु तरुण पिढीचा वारसा ही छोटे अनुकरण करतात हे निश्चितच सांगून जातात खरं तर आजची तरुण पिढी म्हणजेच प्रत्येकाच्या घरातील वातावरण विचारसरणी यावर सांस्कृतिक पद्धतीचे आपले खूप अवलंबून असते सांस्कृतिक पद्धतीचे जर आपण व्यवस्थित पालन केले तर आपल्या देशातील महाराष्ट्राची स इतर ठिकाणाची घराची सगळ्याच बाबतीतली प्रगती निश्चितच होते त्यामुळे आपली सांस्कृतिक पद्धती आपण जपणे खूप आवश्यक आहे त्यावर त्यासाठी आपण आपल्या विचारसरणीमध्ये सकारात्मक विचार धार्मिक विचार सगळ्या विचारांची जोपासना करणे खूपच आवश्यक आहे तंतोतंत याचे पालन करणेही तेवढंच आवश्यक आहे आपल्या देशातील वेगवेगळ्या ठिकाणी उल सांस्कृतिक सांस्कृतिक पिढ्यांसाठी आपल्या तरुण पिढीने खूप छान असे कार्यक्रम राबविले आहेत त्या कार्यक्रमाचा व्य व्यवस्थित न वापर करणे किंवा त्याचा व्यवस्थित उपयोग करून घेणे हे आपल्या विचारसरणीवर अवलंबून आहे त्यासाठी तरुण पिढीने आपल्या सांस्कृतिक पद्धतीचे तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे